हॅलो ॲमेझॉन कस्टमर केअर ना मी चार तारखेला तुमच्याकडून एक प्रोडक्ट मागवलेलं ते पॅकिंग त्याचं बरोबर नव्हतं म्हणजे पो प्रोडक्ट आतमधून डॅमेज आहे तर मला काय समजू शकेल काय मला ते प्रोडक्ट डॅमेज आहे ते चेंज तरी करून द्या किंवा मला माझे पैसे तरी रिटर्न देता येतील काय काय करावं लागेल त्याच्यासाठी म्हणजे तुम त्या पैसे परत देण्यासाठी काय करायला लागेल कुठे काय फोन करायला लागेल किंवा काय आणि मला प्रोडक्ट जर तुम्ही चेंज करून देत असाल तर त्याच्यासाठी काय करायला लागेल काय समजू शकेल काय का प पॅकिंग पूर्णपणे खराब होतं त्याच्यामुळं प्रोडक्ट आतला डॅमेज झालेला आहे मी म्हणजे ती वस्तू वापरू पण शकत नाही प्रोडक्ट माझा खूप नाजूक होता आणि मला त्याच्याबद्दल तक्रार करायची होती तो एकतर तो एक्सपेन्सिव्ह होता आणि मला एकतर तुम्ही पैसे परत देणं गरजेचं आहे किंवा मला नवीन प्रोडक्ट तुम्ही पाठवलात तरी चालेल आत्ताच मी चार तारखेला घेतलेला आहे तो आणि आजच आलेला आहे आणि पूर्णपणे पॅकिंग खराब आहे आतमध्ये पूर्ण मी जे वस्तू आणलेली आहे घेतलेली आहे ती पूर्णपणे डॅमेज आहे काय करू शकतो काय करायला लागेल किंवा मला जर समजा पुन्हा तुम्ही देऊ शकाल काय किंवा मला माझी अमाऊंट जी काय मी ऑनलाईन तुम्हाला भरलेली ती अमाऊंट परत रिटर्न मिळू शकेल काय त्याच्यासाठी चौकशी करायची होती